हा बोला हो दवाखान्यातूनच बोलते आहे बोला अच्छा अच्छा बोला ना काहीच नाही फक्त पस्तीस मिनिटं लागतात डोळ्याचं ऑपरेशन करायला तुम्ही कुठून बोलत आहात बुलढाण्यावरूनच बोलत आहात का बरं बरं काही हरकत नाही तुम्ही तुम्हाला माझा नंबर कुणी दिला हा हा अच्छा अच्छा काहीच नाही फक्त तुम्हाला काही प्रॉब्लम होणार नाही पस्तीस मिनिटाचं ऑपरशन असतं त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही एक चष्मा देऊ घालायला आणि काही प्रॉब्लम नाही आहे खर्च पण खूप कमी लागतो आणि मी माझी आई म्हणूनच तुमचं ऑपरशन करेल असं काही टेंशन नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही ट्रीटमेंट कुणाकडे घेतली आहे का पहिले बरं बरं तुम्ही एक काम करा तुमचं फाइल वगैरे जर नसेल मग तुम्ही तसेच येऊन जा माझ्याकडे पहिले आपण तुमचं टेस्ट वगैरे घेऊ तुम्हाला दिसतं का नाही वाचता येतं का नाही तर मोतीबिंदूचं ऑपरेशन असेल तुमचं

हा हा हो ना हो ना चालेल ना काही प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊन जा मी माझा ॲड्रेस तुम्हाला व्हॉट्सअप करते तिकडे येऊन जाल तुम्ही फक्त दुपारी दोन ते चार माझं हॉस्पिटलमध्ये मी नसते बाकी वेळेला मी असते तर तुम्ही दोन ते चारच्या मध्ये येऊ नका हो हो चालेल हो हो हो पाच साडेपाच सहाला केव्हाही या तुम्ही हो मी व्हॉट्सअप करते हो हो चालेल चालेल हो हो ठीक आहे हो हो